काय चालू आहे हो का काय म्हणते मग यावेळेस नवरात्रीची तयारी हो काय चालू आहे काय काय झाली वर्गणी झाली जमा काही चाळीस हजार झाले का रे बुवा हो काय किती घरं राहिले करायचे किती घरं राहिले म्हटलं आता वर्गणीचे करायचे हो काय बापा रे लय झालं मग लय चांगलं वाटते बघ ना हो काय काय आहे डी जेही आहे का घेऊन ये गरबा माहोलच आहे मग आमचेही झाले गड्या तीस हजार झाले आमचेही

यावर्षी कमी झाले ना आता ते नाही कमी कायची आमचे राहिले ना दहा एक घर राहिले अजून होते आमचे तसे अजून पस्तीस पस्तीसच्या जवळपास जाते आमची वर्गणी अजून हो भरून टाकतो डी जे सांगितला गड्या डी जे सांगितला अजून हे आपलं ले खेळ होतात लहान्या लेकराचे संगीत खुर्ची हे ते खेळ होतात अती हो जेवण जेवणही आहे नवव्या दिवशी हा तरी डेकोरेशन हो ना डेकोरेशन चांगलं केलं आहे आता करतो डेकोरेशन आमचं चांगलं चांगलं चालू आहे तुमचं कसं चालू आहे डेकोरेशन हो काय हो का आमचंही तसंच चालू आहे हो हा आणली मूर्ती इथून आणली आपल्या अमरावतीहून हो काय काय होतन मग आपल्या इकडे अमरावतीले हो का आपल्या इकडे ये म्हटलं नवरात्रीला हो ना आपल्या इकडे मस्त माहोल राहते हो हो एक दिवस आमची आहे मस्त डी जे सांगितला पंधरा हजाराचा हो ना वर्षातून येते करावंच लागते चांगलं हो तेच तर म्हटलं नाही तर डी जे झाला म्हटलं आता पंधरा हजाराचा पोट्टे गडद गचकन मग म्या म्हटलं जाऊ द्या द्या सांगून म्हटलं हो जेवण आहे चांगलं हा जेवण आहे चांगलं आता वांग्याची भाजी आहे शिरा आहे जिलबी जेवणही आहे चांगलं हा तुमच्या इकडे काय आहे जेवणाला काय केलं तुम्ही आता जेवणाची का तयारी आहे ठरवलं नाही का अजून हो काय येईन ना तिकडे चक्कर मारेन मी मग हो कसं काय आहे तर हा याचं करा मग तुवर धन हा